मी मराठीतील अग्निरेखा हे अनंत तिबिले लिखित पुस्तक वाचले आहे हे पुस्तक खास करून मला आवडते कारण ते जिजामाता यांच्या जीवनचरित्रावर आहे जे जिजामातेने कसं त्यांचं जीवन घडवलं त्यांनी त्यांच्यासोबत शिवाजी महाराजांना कसं घडवलं त्यांनी किती खडतर प्रवास करून महाराष्ट्र देशाला उभं केलं आहे त्यामुळे मला ते पुस्तक फार आवडतं त्या पुस्तकात वाचताना जिजामातेची इतकी रूपं समोर येतात की वाचता वाचता अंगावर काटा येतो त्यांनी केलेली जीवनातील खडतर तपश्चर्या त्यांचे अद्भुत बोल त्यांनी ज्या ज्या गोष्टी शिवाजी महाराजांना शिकवल्या आहेत त्यांनी असे इतके प्रसंग त्याच्यामध्ये उभे केले आहेत लेखकाने पण ते इतकं सुंदर लिहिलेलं आहे ना की वाचताना कंटाळा नाही येत मी तीन ते चार वेळा तरी ते बुक वाचलं असेल आणि मला नक्कीच त्या बुकवर मूव्ही आलेला आवडेल मूवीमध्ये ते प्रत्यक्ष वाचताना तर मला वाचायला आवडतंच पण बघायला पण आवडेल मला ते बुक असं मूवी रूपांतर झालेलं त्यामुळे मूवी यावा त्या बुकवर अशी माझी खूप इच्छा आहे